गायनाचं मी काही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही त्यामुळे कोणा गुरुजींकडून अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करणं याचा मला काही अनुभव आजवर मिळालेला नाही